आम्ही लहान असताना आमच्या गावामध्ये एकसुद्धा स्टुडिओ नव्हता त्यामुळे फोटोग्राफीचा म्हणजे विशेष उद्भवत नव्हता हळूहळू फोटोग्राफीचे प्रमाण कसे वाढले ते तुम्हाला सांगते मी जेव्हा मोबाईल आले आणि कॅमेरे सुरू झाले त्या कॅमेऱ्यामदे रीळ घालून फोटो काढण्याची खूप मला आवड निर्माण झाली ज्या ठिकाणी आपण पर्यटन स्थळाला भेट देतो तेथील आठवण म्हणून आणि तिथल्या म्हणजे गोष्टींचं आपल्याकडे संकलन रहावं यासाठी अल्बम बनवणे हे सुद्धा मला खूप आवडते मी राजस्थानला शिकायला असल्यापासूनच मला स्नॅप्स किंवा फोटोची खूप आवड होती आणि मी स्वता फोटोग्राफी करायची म्हटलं तर आमच्याकडे कॅमेरा होता त्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या निसर्गाचे फोटो काढायला मला खूप आवडते आणि ही आवड मी कशी जोपासते तर प्रत्येक बाबीचं म्हणजे चांगल्या पद्धतीनं फोटो कसा म्हणजे काढता येईल त्याचां अँगल कसा असावा म्हणजे निसर्गाचे फोटो विशेषतः मला काढायला खूप आवडतो आणि ज्या ठिकाणी आम्ही पर्यटनाला जातो तेथीलसुद्धा फोटो काढायला खूप आवडतो चांगल्या चांगल्या पद्धतीचे मोबाईल जास्तीत जास्त म्हणजे कॅमेरा चांगला असेल अशा पद्धतीचे मोबाईल घेऊन ही आवड मी जोपासलेली आहे फोटोग्राफी करायची म्हंटलं तर खूप सुंदर अशी ही हॉबी आहे ही हॉबी जोपासण्यासाठी त्याला वेळ काढावा लागतो आणि आवड असल्यावर वेळ निघतच असतो मी पण छोट्या छोट्या प्रसंगाचे फोटो मला काढायला खूप आवडते आणि माझे स्वतःचेसुद्धा फोटो काढायला खूप आवडते आणि त्याहून अधिक अल्बम्स बनवायला